हॅलो हां हां मी अल सबा बोलत आहे मला जरा एक प्रश्न होता दा विचारू का हां रात्रीची मला जरा झोप लागत नाही आणि मी मोबाईल ॲडिक्ट झालेली आहे आणि मला खूप असं स्ट्रेस वगैरे होतं तर तुम्ही जरा मला काही तरी सांगा ना ह्याबद्दल मी काय करू मी किती मी किती मी किती प्रयत्न करते की मी फोन साईडला ठेवून लवकर झोपू वगैरे पण मला असं राहावं जातच नाही म्हणजे फोन बघावं असंच वाटत असतं हो तसंच वाटतं मला हो स्क्रीन टायमिंग माझं इलेवन आर्स आहे तसं म्हणजे चार्जिंगला पुरतं तेवढंच बाजूला असतं असं मला वाटतं मला माहीत आहे हे चुकीचं आहे पण मी मला हे कंट्रोलच होत नाही आहे हो मी हे नक्कीच ट्राय करून बघीन आणि तुम्ही जरा मला स्ट्रेसबद्दल सांगशाल का की काय करू मी खूप असं स्ट्रेसमुले मुळे मला असं माझं वजन पण वाढत नाही आहे आणि मला डार्क सर्कल्स पण आल्या आहेत मग त्याच्यात माझं आता ट्वेंटी आहे नाईन्टीन रनिंग आहे हो तेच ठीक आहे मी हे नक्की तुम्ही जे सांगितलं ते वापरीन माझ्या लाईफमध्ये थँक्यू